हॅलो हा आशा लत्ता टुरिझममधून बोलताय

हा काही दिवसापूर्वी मी तुम फिरायसाठी गाडी बूक केलेली होती तर मला खूप चांगली सर्विस मिळाली सर जे ड्रायवर जनरली मला फक्त सगळ्यात जास्त टेंशन ड्रायवरचंच होतं पण आपण जो ड्रायवर प्रोवाइड केला तो अत्यंत विनम्र पध ड्रायवर होता सगळे स्पॉट त्यांनी व्यवस्थित दाखवले सगळी माहिती दिली आम्हाला आणि व्यवस्थित रस्त्यांनी जास्त अंतर न टाकता वेळेतच आम्हाला पोहोचवलं सगळी माहिती व्यवस्थित दिली रेट पण रीजनेबल हा सर हा हो सर आणि ड्रायवरची विनम्रता पाहूनच आम्ही भारावून गेलो सर खूप छान ड्रायवर्स होता त्यांनी खूप मदत केली आम्हाला सर आमची अशी अपेक्षा राहील की अशा पद्धतीची सर्विस तुम्ही आम्हाला वेळोवेळी देत रहाल हो सर धन्यवाद सर